फोटोग्राफी ही एक मुळात कला आहे ती शिकवून येईल असं मला वाटत नाही ज कला ही उपजतच तुमच्या अंगी असावी लागते तुम्ही स्किल शिकू शकता स्किलमध्ये येतं जसं की कॅमेरा त्याची फंक्शन्स त्याच्या टेक्निकॅलिटीज त्याच्यानंतरची काही काही फोटोशॉपसारखी सॉफ्टवेअर्स पण कला ही मूलभूत तुमच्या अंगीच असली पाहिजे मला असं वाटतं की हल्ली कलेला जास्ती महत्त्व नसून इतर गोष्टींनाच जास्ती महत्त्व दिलं जातं आहे माझी फोटोग्राफी ही तशी नाही आहे माझी फोटोग्राफी ही मोस्टली आर्ट बेस्टच आहे म्हणजे त्यातल्या फ्रेम्स कलर्स लाईट त्याचं कॉम्पोजिशन ह्याच्यावरती मला जास्ती भर दि द्यायला आवडतो मला त्या गोष्टी जास्ती भावतात मनाला ॲज कंपेअर टू तुम्ही कुठल्या कॅमेरानी काढलाय फोटो कुठले प्रकारचे लाईट वापरले आहेत किंवा कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तो फोटो एडिट केला आहे हे माझ्यासाठी एवढं महत्त्वाचं नसतं आणि फो ओवरऑल फोटोमधली इमोशन काय आहे त्याच्यात ऑब्जेक्ट कुठला आहे तो ऑब्जेक्ट कसा ऑब्जेक्टिफाय केला आहे हे जास्ती इम्पॉर्टंट आहे माझ्या फोटोग्राफीमध्ये हल्ली असं झालं आहे की खूप महाग महाग स्ट्राँग सेन्सरवाले कॅमेराज लोकं विकत घेतात आणि मग ऑटो मोडवर टाकून चक्क त्याचे फोटो काढतात ज्याला माणसाचं काहीच डोकं वापराय लागत नाही मशीन त्याचं काम करतं आणि रिझल्ट तुम्हाला देतं त्याच्यावरच लोकं सॅटिस्फाईड असतात पण मला तसं वाटत नाही मला आर्ट आणि त्याबद्दल कुठल्याच गोष्टीमधे कॉम्प्रमाइज झालेला आवडत नाही मला वाटतं ही गोष्ट माझ्या फोटोग्राफीमध्ये खूप वेगळी आहे इतरांपेक्षा थँक यू